जे के जे के इलेक्ट्रॉनिक हां सर मला रिफ्रेजिरेटर घ्यायचं होतं हो सर कोणते कोणते कॉल कोणती कोणती क्वालिटी आहे सर तुमच्याकडे अच्छा अजून सर

अच्छा तर क कसं कसं दिलं आहे ते काय लिटरचं आहे तर

हो का तर मग फॅमिली मोठी आहे तर मग साडे तीनशेच्या आसपास सर फाईव स्टार हां तर काही

बावीस हजार का सर काही फिज काय कमी

सर मग फिज काही कमी जास्त सर बजेट एवढं नाही आहे ना अच्छा सर मग त्याच्यामध्ये काय काय फिचर्स अजून

ओके ओके हो सर ठीक आहे चालेल थँक्यू सर